आमच्या इथे दरवर्षी उरूस साजरा होतो आणि त्याचप्रमाणे माझ्या मामाचं जेवन असतं आनि द रामकुंडचे रामाई देेवी यांची यात्रा दरवर्षी उन्हाळ्यामध्ये होत असते उन्हाळ्यामध्ये वैशाखमध्ये अष्टमी नवमी दशमी तीन दिवस यात्रा असते आणि दशमीच्या दिवशी माझ्या मामाचं जेवण असतं तर ह्या जत्रा आणि मेळा आमच्याकडे होतो आणि ऊरसाचं ते चांदनुसार असतं जे प्रत्येक महिन्यातला आदल्या दिवशी होतं आता लहानपणीच्या आठवणी म्हणलं तर माझ्या मामाच्याकडे जे असतं तिथं सगळेजण जमतात मग खूप मोठा हसी मजाक असतो जेवायला पण त्या काळ जे अवेलेबल होतं जसं की हरभऱ्याची भाजी चिंचगुळाचं पन्ह लापशी पोळी वरण भात या गोष्टी असतात आणि तिथे पोत हा प्रकार खेळला जातो त्या पोतामध्ये एका कपड्यासारखं जे असतं पोत जो असतो त्याला जाळलं ते जे लोक असतात खेळणार ते आपल्या अंगाला मारून घेतात आणि त्यांच पोत खेळून जाल्यावर तिकडं देवीच्या डोळ्यातून घामाच्या अश्रूच्या घामाच्या नाही अश्रूच्या धारा वाहतात की ते इतक्या उन्हाळ्यात पण माझ्यासाठी पोत खेळतायेत हे बघून ह्या आठवणी आहेत आणि उरसामध्ये म्हणलं तर अनेक ते मौत का कुंवा आहे त्यानंतर पाळणा आहे आकाश पाळणा आहे त्यानंतर ब्रेक डान्स आहे त्यानंतर तसले ट्रेन आहे हेंच्या हे फॅमिली सोबत एन्जॉय केलेल्या आठवणी